हां म्हटलं हा श्री गजानन भोजनालयमध्ये कॉल लागलेला आहे का मी जवळपास आता इथं नवीन आलेलो आहे मला हा कॉन्टॅक नंब म्हणजे फोन नंबर भेटला होता आपला तर आपल्या इकडं नाश्त्यामध्ये व दुपारच्या जेवणामध्ये आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये असे काहीतरी अॅटम म्हणजे तुमचं मेनूमध्ये जे असतील जवळपास हे म्हणजे चांगले की जे मला खावं खायला मिळेल असे काही अॅटम सांगू शकता का आपण पदार्थ हो का म्हणजे आपलं साऊथ इंडियनबी आहे महाराष्ट्रबी महाराष्ट्राचं महाराष्ट्र थाळी आहे का पंजाबी असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे हे आणि जेवणामध्येबी तेच प्रकार आहे का

हो का आपल्याकडे मग म्हणजे जेव जे दुपारचं जेवण असते ना आपलं जेवणाचा टाईम बारा ते हां त्या टाईमामधलं काय असे वेगवेगळे पदार्थ आहे की ते जवळ जवळपास आपले स्पेशल आहे जे तुमचे तुम्ही बनवता स्वत स्पेशल

आपल्या इकडं भाकरी मिळतात का हो का भाकरीमध्ये कोण कोणते प वेगवेगळे प्रकार मिळतात आपल्याकडं हो का ते भरीत असं म्हणून ऐकलं होतं मी ते आपल्या इकडं मिळते का हो का त्याच्यात असं म हे तर वापरलं जात ना काही सिमला मिरची काही वेगळे अॅटम नाही का आणि अद्रक वगैरे हो का अद्रक वगैरे वापरलं जात नाही ना कारण की अद्रकनं मला त्रास होत असतो

आपल्या इकडं मग जे तुमचा अॅड्रेस टाकलेला आहे त्या अॅड्रेसवरती एकदा व्हिजिट करू शकतो का भेटू शकतो का हो चालेल धन्यवाद हो हो